आमच्या भागात लई जुने इथं शनिमंदिर आहे नांदेडमध्ये आणि शनिवारी इथं खूप मोठ्या संख्येने श्रद्धाळू येतात बाहेरगावाहूनपण येतात आणि ते लॉजवर थांबतात मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात लॉजवर थांबतात आणि ते आयटो ते करून इथं येतात लॉज करतात याला रहायला लॉनमध्ये रहाते आणि ते ऐटो ते करून इतर मंदिराात शनिवारी दर्शनला सकाळी लवकर येतात गर्दी होते म्हणून आणि खूप मोठ्या प्रमाणात बेलफूल हारफूल तसेच तेल तेल कपडा नारियल ते जे शनिदेवाला चढवतात त्याचे दुकानं लावतात आणि ते तेल ते विकतात इकडं आणि खूप मोठ्या संख्येने इथं श्रद्धाळू येतात येतात